हॅलो ड्रायव्हर मी तुम्हाला घ्यायला बोलवलेलं होतं मी इथे बस स्टँडजवळ आहे तर तुम्ही येतो म्हटले होते तुम्ही आले नाही तर हो मी कॅब बुक केली होती तुम्हाला बोलावलं होतं मी हो का नाही आले हो तुम्ही कुठे आहे अच्छा तर मी बस स्टँडजवळ आहे तर तुम्ही लगेच दहा मिनिटांत या मला लगेच यायचं आहे हो ठीक आहे या